शास्त्रीय संगीत हे खरंं तर भारताचे धरोहर आहे असे मला वाटते कारण की शास्त्रीय संगीतामुळे आपल्या भारतातील विविध राज्यातील शास्त्रीय संगीताला इतर देशांमध्ये सुद्धा वाव भेटला आहे त्यामुळे आपलं शास्त्रीय संगीत आपण अधिक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचन्याव पोचवण्यासाठी अधिक कामं केले पाहिजे आहेत तसेच शास्त्रीय संगीताची लोकप्रियता अधिक वाढवली पाहिजे त्यासाठी आपण शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ठेऊ शकतो आणि लोकांना आमंत्रित करू शकतो की शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला या आणि याचा आस्वाद घ्या तसेच आपण हा उपक्रम शिक्षण शाळांमध्ये सुद्धा राबवू शकतो त्यामुळे लहान मुलांना आपली आवडसुद्धा ओळखता येईल तसेच ते या क्षेत्रामध्ये शास्त्रीय क्षेत्रामध्ये शास्त्रीय संगीत संगीतामध्ये आपलं नाव अधिक मोठं करू शकतील असे मला वाटते त्यामुळे त्यांना याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो